आम्ही शेतकरी आहोत आणि आमच्याकडे भरपूर शेती असल्यामुळे आम्हाला विजेची आवश्यकता असते आणि त्यामुळे वीज अस वीज असली तरच आम्ही शेती पिकवू शकतो आणि शेतीमध्ये नवीन नवीन उत्पादन घेऊ शकतो त्यामुळे शासनाकडून आम्हाला वीज मिळाली आणि शेतीमध्ये उन्हाळ्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येते पा पाण्यामुळे पण वीज बऱ्यापैकी मिळते आम्हाला आणि त्याचा उपयोग आम्ही करून घेतो जसं पालेभाज्या लावण्यासाठी आणि काही उन्हाळ्यामध्ये जर लावायचं असेल तर वीज असल्यामुळे आम्हाला प परेशानी होत नाही आणि वीज आहे तर आम्ही पिकवू शकतो वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो आणि बरंच काही अजून करू शकतो शासनाने वीज दिल्यामुळे